एकोणीस नऊ दोन हजार सात सात तीन दोन हजार आठ आठ नऊ दोन हजार अठरा नऊ दहा दोन हजार पाच दहा दोन दोन हजार दोन